मी मोबाईल पाहते मोबाईलमध्ये मला युट्यूबवरचे व्यंजनवाले प्रोडेक्स आ म्हणजे जे नवीन नवीन वस्तू बनवतात ते मला आवडते तर मी एकदा पापड कसे बनवतात टमाटरचे ते बघितलं टमाटरचे पापड साबुदाना टाकून बनवले तर मला ती प्रेरणा मोबाईलमधून मिळाली आधी दोन टमाटर घ्यायचे होते मग त्यांना मिक्सरमधून काढून टाकायचे त्याच्यामध्ये दोन चम्मच साबुदाना टाकायचा आणि मग ते गॅसवर ठेवायचे तेवढे टमाटर आपण पेस्ट करून घेतली तेवढेच टमाटरचं पाणी घ्यायचं आणि तो पाण्यामध्ये ते टमाटरचं पेस्ट टाकायचं त्यानंतर त्याला उकळी आली म्हणजे दोन स्पून साबुदाणा टाकायचं आणि चांगलं त्याला विरघळून घ्यायचं पाच दहा मिनिट ते झाले की त्याची पेस्ट तयार होते ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि ते पॉलिथिन टाकून द्यायची जमिनीवरती आणि त्याच्यावरती ते पापड टाकायचे पापडं टाकले पण मी वाळल्यानंतर काढले पण आणि ते वाळले की त्याला मग तळून काढले तर खायला पण मला छान वाटले तर ही प्रेरणा मला मोबाईलमधून मिळाली